बाईक चालवताना सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्यतो क शक्यतो मजे कंपल्सरीच आम्ही हेल्मेट असतंच दुसरी गोष्ट डोळ्यांचा त्रास होऊ नये म्हणून एक गॉगल असतो दुसरी गोष्ट सुरक्षा दृष्टीने बा बाईकचं पूर्ण मेंटेनन्स जे काही काही असेल सर्व्हिसिंग वगैरे सर्विसिंग टायरबद्दल हवा टायरमध्ये हवा इतर इतरही गोष्टी ऑईल वगैरे सगळं चेक केलं जातं चेक करून ठेवतोच दुसरी गोष्ट बाईक चालवताना सगळं सिग्नल लाईट त्या सिग्नल लाईट हेडलाईट वगैरे बरोबर आहे व्यवस्थित चालते की नाही याबद्दल आम्ही ठरवतो परत याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये अजूनही आणि कागदपत्रं म्हणून आर सी त्याच्यामध्ये आम्ही बाईकचं सला स्वतः लाय आम्ही स्वतः लायसन लायसन बरोबर कॅरी करतोच तसेच घरच्या मेंटेनन्स फिटनेस वगैरे इथे आर सी बुक ब बाईकचे सगळे डॉक्युमेंट्स ज्या आपल्या अवेलेबल असतात ते मी बाईकमध्ये ठेवलेले बाईकवर ठेव आपल्यावर कॅरी करत असतो बाईकवरती इतरही गोष्टी आहेत पि ऊ सी पि ऊ सीपासून जे डॉक्युमेंट लागतात पी यू सी आहे एफ एड आहे परत आर सी बुक आहे ते सगळं आम्ही बाईकमध्ये ठेवले बाईकमध्ये सॉरी आमच्याकडे कॅरी करतो जेणेकरून इतरही कुठे त्रास होणार नाही